हो एकदा मी बॅडमिंटन खेळलो होतो सुरुवातीला मला ते खूप असं कठीण वाटत होतं खेळताच नव्हतं माझ्या जो पुढचं जो खेळत होता ना तो मजबूत होता आणि तो फेकत होता जे फूल असत ना ते फेकत होता आणि माझं ते खाली पडत होतं पण मला वाटलं मी खेळेन मी थोडा संयम ठेवला आणि माझ्या ज्या चूका आहे ना त्या लक्षात घेतल्या आणि मी रोज रोज रोज रोज सराव करू लागलो हळूहळू ना माझ्यातलं जो आत्मविश्वास आहे आणि जो खे खेळत असतो ना ती खेळ सुधारणा झाली आणि मी त्यालासुद्धा हरवू लागलो